तसं तर पक्षी निरीक्षणाविषयी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला वाचनातून पक्षी निरीक्षक जे पूर्वीचे असतील किंवा जे त्या क्षेत्रामध्ये काम करत असतील त्यांच्याकडून आपल्याला अनेक माहिती मिळते बऱ्याच ठिकाणी वातावरणामध्ये किंवा एन्वरायमेंटचा अभ्यास करणाऱ्या लोकांनी क्लब किंवा गट स्थापन केलेले आहेत ज्याच्यामध्ये पक्षी निरीक्षण व पर्यावरणाचा अभ्यास हा शिकवला जातो त्याचे अनुभव सांगले जातात तसं आमच्या कॉलेज लाईफमध्ये एक आमच्या कॉलेजमध्ये पक्षी निरीक्षण गट होता ज्याच्यामध्ये आमचे प्राचार्य आम्हाला जवळपासच्या जंगलामध्ये तेथील जवळपासच्या तलावांवर सकाळच्या वेळी किंवा मग संध्याकाळच्या वेळी पक्षी निरीक्षणासाठी घेऊन जायचे ज्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस दुर्मिळ पक्षांचं निरीक्षण त्यांचा आवाज ते कसे वागतात ते कसे आपलं म्हणजे अन्न ग्र गोळा करतात याचा अभ्यास त्याच्यातून होत होता आणि पक्षी निरीक्षकातून गटामध्ये सामील झाल्यामुळे किंवा क्लबमध्ये सामील झाल्यामुळे योग्य त्या निरीक्षकाकडून प्रशिक्षकाकडून चांगले निरीक्षक होण्याची संधी प्राप्त होते